गावामध्ये अंत्यसंस्कारासाठी गावाच्या बाहेर स्त विधी केला जातो आणि पवणार हे गाव नदीच्या काठी असल्यामुळे इथे धाम नदी आहे त्यामुळे बाकी विधी हा नदीवर केले केला जातो तसेच नदीच्या नदीच्याच जवळ इथे केश वपन पन केल्या जाते आणि इथे जेव्हा दहा दिवस पूर्ण होतात त्यासाठी जेवणाची पण व्यवस्था चांगली आहे तिथेच जेवण आणि तिथेच सगळा कार्यक्रम होतो अंत्यविधीसाठी गावाच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे म्हणजे पायी जायची काही म्हणजे पायीचं जावंच लागते पण गाडी पण घेऊन जाऊ शकतो व्यव रस्ता व्यवस्थित असल्यामुळे आणि अंत्यसंस्कार हा आपला शेवटचा संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत आपल्यावर सतत संस्कार होत असतात आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये आपल्याकडे सोळा संस्कार आहे त्यातला हा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार सगळ्यात पहिला संस्कार जो अ असतो तो जो सगळ्यात पहिला जो संस्कार असतो तो आईच्या पोटात जेव्हा बाळ राहते तो सगळ्यात पहिला अ संस्कार त्याच्यानंतर जेव्हा बाळ सात महिन्याचं होते तो त्याला वेगळा त्याला नाव देण्यात येते ते त्याला तो त्याचा पाळणा केलेला जात त्या स्त्रीचा पाळणा केला जातो हा दुसरा संस्कार लग्न हा तिसरा संस्कार आणि चौथा संस्कार म्हणजे मुलांना जेव्हा जेव्हा मूल शाळेत जाते त्याच्यावर जो सं सगळ्यात पहिले आईच्या हाताने जो श्री गणेशा केलेला जातो तो चव अशा अशा प्रकारचे आपल्या याच्यामध्ये सोळा संस्कार होते असा हा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्य संस्कार आहे आपल्या ज्या आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये हे सोळा संस्कार आहे त्याच्यामध्ये हा जो विधी आहे अंत्यसंस्काराचा याच्यामध्ये तेराच दिवस का तेरवी केली जाते तर याच्या मागचं पण कारण आहे की आपल्या आपल्यावर लग्न आणि ज सॉरी आप जन्म आणि लग्न आणि हा शेवटचा हा तीन संस्कार सगळ्या प्रत्येक व्यक्तीवर होत असते त्याच्यामुळे जे राहलेले जे तेरा संस्कार आहे ते होत नसते त्याच्यामुळे हा विधी केला जातो त्याच्यामुळे ह्या अंतसंस्कार याच्यामध्ये सग जो दहा दिवसाचा विधी राह तेरा दिवसाचा जो विधी राहतो त्याच्यामध्ये सगळे तेराही संस्कार तेरा संस्काराचे वर्णन आणि तेरा संस्काराचं पालन केल्या जाते त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातले सोळा संस्कार पूर्ण होतात त्यामुळे ह्या अंत्यसंस्कारामध्ये काही लोकं गरुड पुराणसुद्धा वाचतात त्या गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे की मरणान मृत्युनंतर माणुस कसा व कुठे जातो आणि त्याला कोणत्या कोणत्या यातना भोगाव्या लागतात याचं सविस्तर वर्णन गरुड पुराणमध्ये केलेलं आहे